पाटीवर लेखणीने लिहायला शिकली कागदावर सुरुवात न केलेली नाही आहे सुरुवातीपासूनच पाटीवरच लिहिणं शिकली त्याच्यानंतर कागदावर लिहिणं शिकलं पाटीवर लिहिल्याचा फायदा हा होतो की काही चुकीचं झाले तर आपल्याला ते खोडून परत त्याचं ती गोष्ट आपल्याला चूक सुधारता येते आपली म्हणून मला पाटीवर लिहिण्याचा हा एक फायदा वाटतो